हो मी अमती वेगळी भाषा आणि तिथली संस्कृती वेगळी असलेल्या थ स्थळामध्ये प्रवास केला आहे मी पुण्याला गेली आहे पुण्याला पण मराठीच बोलली जाते पण त्यांची मराठी ही वेगळी असते म्हणजे असते ती मराठीच पण त्यांचे बोलण्याची बोलण्याचं हे बोलण्याचा तरीका हा वेगळा असतो जसं ते आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारे शब्द वापरतात वेगळेवेगळे जसं त्यांना म्हणायचं की तू खूप छान आहे तर ते म्हणतात की तू तर तू खूप लय भारी दिसतेस आणि जर त्यां ते असे म त्यांना असं म्हणायचं असेल की तू खूप हट्टी आहे तर ते म्हणतात हे तर खूपच नादखुळं आहे आणि आणखी आहे एक जर आपण कोणतं काम केलं तर आपण असे म्हणतो की हा खूप छान झाला आहे ते म्हणतात अरे व्वा तुम्ही तर खूप झकासच काम केलं तर म्हणजे मराठी भाषा ही तीच आहे पण त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे जर आ आणि मी तिथे गेली तर मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याशी जुळवून घेतलं म्हणजे कसं जुळवलं तर मी मी त्यांचे ते वर्डस आहे त्याच्या त्याला समजायला लागली आणि त्यांची भाषा समजावून घ्यायला लागली तर अशा प्रकारे मी त्यांना जुळवून घेतलं